हॅलो हा विमा केंद्रात फोन लागला आहे का हां नमस्कार मी चंद्रशेखर स्वामी बोलतो आहे मी आपल्या इथं माझ्या पीक नुकसानीसाठी मी फॉर्म भरला होता दावा केला होता त्यासाठी त्यासाठी मी एक महिना झाला दावा करून अजूनही त्याच्यावर कोणतीच माहिती किंवा कोणतेच अपडेट मला आजपर्यंत मिळाले नाही आहेत मग त्याबद्दल मला माहिती मिळू शकते काय किंवा म्हणजे अजून माझी प्रक्रिया कुठपर्यंत आली आहे किंवा काय चालू आहे ह्याबद्दल मला थोडं कळेल काय कारण वारंवार मी विचारपूस करूनसुद्धा मला ही कुठली माहिती मिळत नाही आहे म्हणजे सरकारी काम हे असंच आहे का माझा लॉग इन आय डी दोन एक शून्य शून्य एक चार हा आहे ह्याच्याबद्दल मला अजूनही माहिती कुठली मिळालेली नाही अद्ययावत आणि याच्यावर अजून कुठलीच प्रक्रिया नाही मग माझ्या शंकेचं निरसन कधी होणार आहे किंवा त्याबद्दल कधी माझं म्हणजे माझे कधी प्रॉब्लेम सॉल्व होणार आहेत मला हे समजू शकेल काय का त्याबद्दल मी समक्ष भेटलं पाहिजे तुम्हाला किंवा आणि कुठल्या माझ्या कागदपत्रांची पूर्तता हवे आहे तेही मला कळवा तेही मी करून जाईल पण वारंवार मी ह्याच्या संदर्भात बोलूनसुद्धाही तुम्ही मला कोणतीच अजूनपर्यंत माहिती ह्याच्याबद्दल दिली नाही आहे मला कळवा मी तसं येऊन जाईल भेटून जाईल माझ्या शंकेचं निरसन करा धन्यवाद